गणेश चतुर्थी गणपतीचा उत्सव हा आम्ही आमच्या गावी कणकवली शिवडा येथे साजरा करतो दरवर्षी पूर्ण परिवार आमचा तिथे असतो गण गावी ज्यामध्ये आम्ही सकाळी सातच्या दरम्यान गणपतीची मूर्ती आणायला जातो आमचा पाट तिथेच असतो आम्ही गणपतीची मूर्ती त्या पाटावरती घेऊन उलटी ठेवून त्या त्या गणपतीला उलटं ठेवून आम्ही घेऊन येतो आणि सकाळी घरी येताना घरी येताना आम्ही गाजावाजा करत येतो गणपती बप्पा मोरया वगैरे असा जल्लोष करत येतो आणि घरी आल्यावरती उंबऱ्यावरती गणपतीला आत न घेता त्याची नजर काढली जाते त्याची नजर काढली जाते व मग खाली गणपती त्याच्या जागेवरती न ठेवता खाली ठेवून त्याची पूजा केली जाते हलकीशी एक समईची दोन समयांची वात अशा पेटवून अगरबत्ती ठेवून तिथे त्याला बसवलं जातं त्यानंतर काही एक दहा ते पंधरा मिनटांनी गणपतीला पुन्हा उचलून त्याच्या जागेवरती ठेवण्यात येतं आणि जसं की आम्ही तिथे जागेवरती ठेवल्यावरती एक साधारणतः पूर्ण एक भटजी येतो भटजी येतो व त्याच्या विधियुक्त सगळी पूजा वगैरे सुरवात करायला प्रा प्रारंभ होतो आणि त्याचबरोबर आम्ही गणपतीचे जे काय आम्ही दागिने वगैरे आणलेले असतात ते आम्ही त्यांना चढवतो प्रसाद लाडू जे काय आम्ही स्वीट्स वगैरे आणतो ते आम्ही सगळं तिथे ठेवतो आणि ते झाल्यावरती जसं ब भटजी आपली पूजा प्रारंभ करतो ती पूजा प्रारंभ झाल्यावरती आमची एक गणेशाची आरती होते ती आरती झाल्यावरती आम्ही गणेशाचं विज्ञापन झालेले आहे त्याच्यानंतर आम्ही आरती करतो त्याच्यानंतर आम्ही प्रसादाची तयारीला लागतो असा हा पूर्ण दिवस साधारणत दोन ते तीन वाजेपर्यंत हे सगळं होऊन जातं त्याच्यानंतर आम्ही जेवण जेवण घेतो आणि गणपतीला नैवेद्य काढतो आणि त्या दिवशी पहिल्या दिवशी आम्ही आरतीला गावामध्ये अशी एक म्हण असते की गावी कोण बाहेर पडत नाहीत पहिल्या दिवशी रात्री आरतीसाठी त्याकरिता घरातल्या घरातच आम्ही आरती करतो आणि असा हा आमचा सण साजरा होतो